आम्ही प्रत्येक सण हा खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे संस्कृती जपण्याचा आम्ही त्यातून प्रयत्न करतो असे खूप कार्यक्रम आहेत जे आम्ही दरवर्षी त्यांचा आनंद घेत असतो झ की नवरात्रीमध्ये गरबा खेळणे चतुर्थीमध्ये न जे गणपतीची गाणी असतात ती सोबत एकत्र म्हणणे किंवा दिवाळीमध्येच मोठ्या उत्साहात सगळ्यांसोबत दिवाळी साजरी करणे ह्या दिवशी सगळेजण म्हणजे सगळे असं वातावरण खूप आनंदाचं उत्साहाचं असतं सगळीकडे खूप धुमधामात दिवाळी साठी फटाके फोडले जातात फराळ बनवला जातो तो शेजाऱ्यापाजऱ्यांना वाटला जातो एकंदरीतच आनंदाचं वातावरण त्या दिवसात निर्माण असं झालेलं असतं नवरात्रीमधील गरब्याच्या दिवशी सगळेजण गुजराती वेषामध्ये गरबा खेळतात त्यामध्ये गरबा किंवा भांगडा अशा प्रकारची नृत्यं केली जातात चतुर्थी हा सण या सणामध्ये गणपती घरी आण गणपती बप्पांचं घरी आगमन होतं काही दिवस काही लोकांच्या घरी सात दिवस पाच दिवस एकवीस दिवस दिवसांसाठी गणपती बाप्पा घरी येतात त्या दिवसात मोदक करंज्या लाडू असे पदार्थ बनवले जातात हे सगळे सण प्रसंग यातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न केलाच जातो सोबत माणसा माणसं एकत्र येतात आणि पुन्हा म्हणजे नोकरीनिमित्त कामानिमित्त बाहेर असलेली एकत्र येऊन पुन्हा एकदा त्यांच्याशी संवाद साधला जातो आणि ती जोडलेली राहतात